आपल्या ग्रामीण समाजात वेगवेगळ्या प्रकारची नृत्य आहेत ॲक्च्युली मी पुण्यामध्ये राहत असल्यामुळे इथे भरतनाट्यम कथ्थक या नृत्यप्रकारांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे त्याच्या खूप शिकवण्या आहेत त्याचे खूप कार्यक्रम होतात भरतनाट्यमचे अरंगेत्रमचे कार्यक्रम खूप होतात आणि इथे जास्तीत जास्त मुली भरतनाट्यम आणि कथ्थकवरच भर देतात आणि आनंदाच्या प्रसंगी ज्या ज्या ठिकाणी नृत्य शक्य आहे त्या ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात ग्रामीण भागात जास्त करून भजन कीर्तन याच्यावरती भार दिला जातो काही ठिकाणी लावणीला या लोकनृत्याला जास्त महत्त्व आहे पण पुण्यासारख्या ठिकाणी मला वाटतं कथ्थक आणि भरतनाट्यमलाच जास्त महत्त्व आहे कोणत्या प्रसंगी नृत्य करतात लोक असं त्याचं एक उत्तर स्पेसिफिक देता येणार नाही प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी आपण नृत्य करू शकतो किंवा नृत्य आयोजित केलं जातं विविध कला गुणदर्शनानी प आपण सादरीकरण करतो म्हणजे आमच्याकडे गणपतीला किंवा दिवाळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये होतात तेव्हा लहान मुलांचे विविध गुण कलादर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात तेव्हा नृत्यप्रकार सादर केले जातात तर पण फक्त भरतनाट्यम कथ्थक नाही बॉलीवूड डान्स पण होतात किंवा जनरल गाणं सादर करतानासुद्धा भावगीतावरती कुणीतरी ठेका धरतं त्यामुळे आनंदाच्या कुठल्याही प्रसंगी आपल्याकडे नृत्य सादर केलं जातं त्यासाठी स्पेसिफिक असं काहीतरी अरेंज करावं लागत नाही की अरे चला नृत्य शिकले आज काहीतरी कुठेतरी नृत्य करून दाखवा असं नाही त्याचे कार्यक्रम वेगळे असतात जिथनं आपण शिकतो त्यांच्यातर्फे ऑर्गनाइज केलेले कार्यक्रम हे वेगळे असतात पण आनंदाच्या प्रसंगी म्हणजे जास्त करून गणपती आणि दिवाळीतच आत्तामध्ये बावीस जूनला राम बावीस जानेवारीला राम मंदिराचा जो सोहळा झाला त्याच्यानिमित्त आधी आठ दिवस पंधरा दिवस वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये कार्यक्रम आयोजित केलेले होते तेव्हा आमच्याकडे रामाच्या गीतांवरती वेगवेगळे कार्यक्रम आम्ही ठेवले होते की बाल बाल गीतं असतील रामावरती गीत रामायण सादर केलं गीत रामायणावरती कोणी नृत्य सादर केलं काही संस्कृत रामाच्या गाण्यांवरती लहान मुला मुलींनी कथ्थक किंवा भरतनाट्यम सादर केलं सो अशा वेगवेगळ्या आनंदाच्या प्रसंगी नृत्य सादर केलं जातं